माझ्या आमच्या राज्याच्या सामवेदाने सांस्कृतिक परंपरा जनकल्याण आणि तिला चालना देण्यात मराठी भाषेचे असे योगदान आहे की मराठी भाषा काय करते ते जेवढे पण परीक्षा वगैरे असते ते मराठी भाषेमधून घेत असते वापस जेवढे पण सांस्कृतिक कार्यक्रम होतात वापस जेवढे पण इथे कार्यक्रम किंवा गाणे पिक्चर्स वगैरे होतात मग चित्रपट घेतात ते सगळे मराठीमधून घेतले जातात जेणेकरून मराठी भाषेचा प्रसार झाला पाहिजे शाळेमध्ये जे विशेष शिकवले जातात त्याच्यामध्ये हर ऐका विषयांमध्ये हर ऐका शाळेमध्ये विषयांमध्ये आठ विषय असतात तर त्याच्यामध्ये एक मराठी विषय असतो म्हणजेच असतोच वापस कॉलिंग कॉलेजमध्ये पण आता मराठी भाषेमधून एम ए शिकवायला लागले आहेत म्हणजे मास्टर ऑफ मास्टरची पण डिग्री एम एमधून आपण घेऊ शकतो मराठीमधून घेऊ शकतो मराठी एम ए करू शकतो तर म्हणजे असे शिक्षणामध्ये पण जास्त मराठी भाषेला त्यांनी इन्क्लूड केलं आहे वापस कार्यक्रम घेतले जातात नवीन नवीन गाणे बनवले जातात मराठीमधून अशा सगळ्या गोष्टी केल्या जातात मराठीमधून जेणेकरून मराठी भाषा ही कशी मराठी भाषेचं पुढं मराठी भाषेचा पुरा प्रो प्रोत्साहन भेटला पाहिजे तिला प्रोत्साहन मिळाला पाहिजे आणि मराठी भाषा ही सर्वांनाच आली पाहिजे मराठी भाषा ही खूप सरळ आणि खूप खूप चांगली भाषा आहे सर्वांनाच महाराष्ट्रामध्ये सर्वांनाच ते आले पाहिजे सर्वांनीच मराठी भाषेचे पुढ पुढं सांगण्यासाठी सध्या सर्वांनी त्याच्यामध्ये योगदान दिला पाहिजे मला असं वाटतं